हो मी संजना मॅम बोलते करिअर कौन्सिलरमधून बोला हं बोला ओके ओके ओके हो जर तुम्ही आत्ता ट्वेल्थ पास झाले तर तुम्ही ट्रिपल आय म्हणून एक एक्झाम असते आपली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ती एक्झाम द्या त्यामध्ये मग तुम्हाला जर जसं सुपर सिक्सटी फाईव्ह पर्सेंट पडत असेल अबोव नाही का तर तुम्हाला गोर्मेन्टची कॉलेजेस भेटू शकते आय टी क्षेत्रामदे आय टी क्षेत्रामध्ये म्हणजे जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर जावा डेव्हलपर म्हणून जो कोर्स आहे ती फील्ड घ्या कारण की जी बाकी जे आहे अँड्रॉइड आहे परत अजून आयटीच्यामध्ये बरेचशा काही अजून आहे ट्रिपल सी आहे एच टी एम एल आहे तर यापेक्षा ना तुम्हाला जास्त जावा जावा डेव्हलपरमध्ये ना तुम्हाला जास्तीत जास्त करिअर पण करता येईल आणि त्यातून जे प्लेसमेंट आहे तर ते प्रत्येक कॉलेजमधून तुम्हाला भेटू शकते कारण की त्यांचं जे स्टार्टींगचं पॅकेज जे तुम्हाला आहे तर ते आहे फोर पॉईंट फाईव्ह तर मिळतं डायरेक्ट्ली आणि बाकीचं जे आहे बाकीच्या ज्या फिल्ड आहेत अँड्रॉइड आहे परत एच टी एम एल आहे ट्रिपल सी आहे तर यामध्ये मला असं वाटते की त्याच्यामध्ये खूप कमी पॅकेजचं पण पॅकेज पण खूप कमी मिळतं आणि त्यामध्ये करिअर नाही आहे एवढं ग्रोथ नाही होत हो हो महाराष्ट्रामध्ये आय टीला स्कोप आहे बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत ज्या आय टी सेक्टरमध्ये जे तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतं आता आपल्या याच्यामध्ये इन ते पूना आणि मुंबई साईडला आहे जसं इन्फोसिस आहे कॉग्निझंट आहे टॉप लेवलच्या कंपन्या आहेत इव्हन टी सी एस पण सुद्धा चालेल चालेल चालेल चालेल मी आमच्याकडे प्रॉस्पेक्टस पण आहे ते तुम्हाला देऊन देईन त्यामध्ये तुम्हाला बरेचसे काही डिटेल्स मिळून जातील ठीक आहे ओके चालेल वेलकम वेलकम